माझ्या मराठीचि कौतुके अमृताहूनी पैजा जिंके संत ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात मराठी भाषेचा उल्लेख केलेला आहे म्हणजे मराठी भाषेचा अ उल्लेख खूप अगोदर म्हणजे आढळून येतो पण मराठी भाषा किती गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात सांगितलेलं आहे आणि मराठी भाषे भाषिकांचं राज्य म्हणजेच महाराष्ट्र मराठी मराठा अन् महाराष्ट्र असं महाराष्ट्राचं नामांतरण झालेलं आहे महाराष्ट्रावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर म मराठी भाषेचे मराठी भाषेची संस्कृती आहेच अस्मिता आहेच त्यामुळे मराठी भाषेने खरंच खूप मोठं स खूप मोठी सं संस्कृती आहे मराठी भाषिकांची महाराष्ट्रामध्ये आणि अस्मितेवर खूप मोठा परिणाम टाकलेला आहे मराठी भाषिकांनी हो मराठी भाषेने खूपच मोठा परिणाम टाकलेला आहे असं काही वावगं ठरणार नाही